हिंदू धर्माचा इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा या ताकदी संलग्नता साधलेले प्रत्येक दिवसाचं काही ना काही धर्माच्या इतिहासाशी आणि परंपरेशी संबंध आहे जसं उदाहरण घ्यायचं झालं तर श्रावण महिन्यातील गुरुपुरा पौर्णिमा जे महर्षी व्यास जे गुरु आहेत मुख्य त्यांचे पूजन करून ते गुरूपौर्णिमा सण साजरा केला जातो आणि इतर सुद्धा प्रदेशातील लोक आपल्या गुरुंचं त्या दिवशी पूजन करतात रक्षाबंधन हा सण दर श्रावण महिन्यात साजरा केला जातो त्यावेळेस सुद्धा कृष्णाने द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीस कृष्णाने द्रौपदीला द्रौपदीच्या हाकेला साद घातली होती आणि तिचं रक्षण केलं होतं आणि त्यावेळेस कृष्णाच्या बाेटाला करंगळीला लागलं होतं त्यावेळेस तिने आपलं नेसतं वस्त्र सोडून नेसतं वस्त्र फाडून कृष्णाला धागा बांधला होता आणि तोच रक्षण धागा असं हा माझं रक्षण कर असं सांगितलं होतं त्यावेळपासूनच रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो होळी पोर्नाचे फाल्गुन महिन्यात येणारी होळी पौर्णिमा आहे त्याच होळीचा राक्षिसणीचा वध झाला होता आणि त्या त्याचा संबंध होळीपौर्णिमेशी आलेला आहे तसेच अश्विन महिना अमावस्येला दिवाळी हा सण साजरा केला जातो आणि त्यावेळेस बलीप्रतिपदा जे असते बलीप्रतिपदा दिवशी नरकासुराचा वध केला होता देवांनी नरकासुराचा वध केला होता आणि त्यावेळेस मग जो आनंद उत्सव साजरा केला त्या वेळेस दिवाळी हा सण साजरा केला जातो असा ह्या इतिहास आणि सांस्कृतिक परंपरेचा संबंध प्रत्येक सणाशी संस्कृतीशी आलेला आहे